मी विद्या प्रभूणे बोलते आहे आपण अमेय टेलर का माझ्या मुलग्यासाठी मुलग्याला इंटरव्ह्यूसाठी तुमच्याकडं फॉर्मल शर्ट पॅन्ट शिवायचं होतं काय तू तुमचं हे काय आहे शर्टसाठी पॅन्टसाठी शिलाई किती काय काय आहे अर्जंट शिलाई ते अर्जंट शि साधे शिलाई एवढी आहे मग अर्जंट शिलाई किती आहे तुमची हो पण एवढ्या शर्टला हजार रु म्हणजे शट पाचशे रुपयेचं आणि हजार रुपये शिलाई टू मच ना हो काय मग नक्की तुमचा पत्ता कुठे हा पत्ता काय तुमचा हां ओके बरं बरं हां हां बरं कापड खरेदी करायचं झालं तर तुमच्याकडे उपलब्ध आहे का आमच्याकडचं कापड आणून द्यायचं

ओके ओके त्यांचे किती ते किती दुकान उघडे असतात मग किती ते किती दुकान उघडं असतं सुट्टी कोणत्या दिवशी असते हो काय बरं ठीक आहे मी जरा बरोबर बरोबर पण मुलग्यालाच बरोबर घेऊन यायला लागेल ना मापासाठी हो मग त्या मुलग्याला केव्हा वेळ असतो ते बघते आणि मग तुम्हाला मी कॉल करते त्याप्रमाणं हो हो काय आहे की त्यात त्याला कसं पाहिजे फॉर्मल इंटरव्यूसाठी जाणार आहे तो आणि त्याला कुठला कलर आवडेल

बरं बरं बरं त्याच्याकडं मग त्याला घेऊया येते मी तुमच्याकडं रात्री कितीपर्यंत चालू असतं म्हणाला हो फारच कमी टायमिंग आहे दहाच्या आत म्हणजे फारच कमी हो नोकरीला जाणाऱ्या लोकांसाठी अवघड होईल कारण सहा नंतर नोकरीवरून येणारे माणसं जर तुमच्याकडे शिवून घेणार असेल प्रॉब्लेम येईल ना मग अहो अर्जंट पाहिजे होतं ना इंटरव्यूला जायचं आहे लगेच अर्जंट पाहिजे त्यामुळे तर तुम्हाला कॉल केला तुम्ही फेमस आहात म्हणून समजलं मला बरं बरं बरं बघते मुलगा आला की मग घेऊन येते मग तुमच्याकडं ठीक आहे बघते मुलगा काय म्हणतो आहे मुलग्यानं जर अजून कुठं माप दिलं नसेल तर त्याच्याकडे घेऊन येते तुम्हाला माझा नंबर सेव्ह करून ठेवा हां कलर पण मुलग्याच्या चॉईसनंच घ्यायचा आहे नंबर तेवढा सेव्ह करून ठेवा माझा ओके ओके हां हां तुमच्याकडेच येणार आहे समजलं मला तुम्ही चांगले शिवताय म्हणून पण जरा शिलाई जास्त वाटली हो मला शिलाई खूपच वाटली तुमची शिलाई जास्त आहे असं वाटतंय मला जरा शिलाई कमी कायतरी केलं असतं बरं झालं असतं हां हां हां इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे शुटिंग बिटिंग अगदी व्यवस्थित पाहिजे चांगला दोरा वापरला पाहिजे कटींग बिटिंग व्यवस्थित करून छान करून शिवूून दिलं पाहिजे इंटरव्यूमध्ये सिलेक्ट झाला पाहिजे बघा बरं बरं ठीक आहे ठीक आहे फक्त मी त्या मुलाशी मुलाला शी बोलते मी त्याला कुठला कलर पाहिजे काय पाहिजे ते आणि नंतर तुम्हाला परत मी कॉल करते सोमवारी बंद असतंय ना हो सोमवारी बंद ना बरं बरं बरं नाही मग काय काय आहे तुम्ही पत्ताच तुमचा जरासा मला सेंड केला असता तर बरं झालं असतं पत्ता लक्षात नाहीतर गुगल पे गुगल पेवर तुमचं ते मॅप पाठवून द्या की आं हां वॉट्सअपवर पाठवून द्या गुगल मॅपवर पाठवून द्या तुमचा आणि मला ते शोधून काढणं जरा सोपं जाईल ना ठीक आहे ठीक आहे ओके ओके ओके